रेडीमेड कपडा घेणे हे लोकांना फार सोयीचे झालेले आहे त्यामुळे लोक सध्या रेडीमेड कपड्याकडे वळलेले आहेत पण रेडीमेड कपडा कसा आता हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे सगळीकडे मॉल आल्यामुळे तिथे भरपूरशी दुकानं असतात आणि प्रत्येक दुकानात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे बघायला मिळतात आणि त्यामुळे लोकांचा कल ते लगेच लगेच मिळतात त्यामुळे ते घेण्याकडे लोकांचा कल जास्त जात चाललेला आहे पण तरी पण जर आपल्याला मनपसंत कपडा हवा असेल आणि तसा शिवून आपल्या फिटिंगचा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला शिवून घेणंच योग्य पडतं पारंपरिक पोशाख शिवण्यासाठी शिंप्यांकडेच जावं लागतं तसंच लहान मुलं आहेत लहान मुलांना शाळेमध्ये जे वेगवेगळे कपडे किंवा वेगवेगळे युनिफॉर्म असतात ते शा मुलांचे शिवून घेणंच बरं पडतं तर ते मुलांच्या मापाचे मिळतात नाहीतर ते मुलांना योग्य वाटत नाही तसंच मुलांचे वेगवेगळे जे शाळेत हे राबवले जातात कार्यक्रम असतात त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवूनच घ्यावे लागतात ते कपडे कुठेही आपल्याला तयार मिळत नाहीत साधारणत त्यामुळे रेडीमेड कपडे जेवढे माणसं घेऊ शकतात किंवा वापरू शकतात तसंच शिंप्यांकडूनही शिवून घेणं हे लोकांना गरजेचं वाटू लागलेलं आहे तसंच दुर्गम भागातील लोकांना पुढे आणण्याचं जे सरकारने काम राबवलं आहे त्यासाठी तिकडच्या वेगवेगळ्या प्रकारची जी फॅशन आहे तसे कपडे शिवून त्यांच्याकडून घेऊन मग ते शहरी भागात आणून विकले जातात आणि ते असतातही सुंदर आणि लोकांना भुरळ पाडणारे असतात त्यामुळे ते कपडेही लोक घे घ्यायला लोकांनी सुरुवात केलेली आहे आणि सरकारे जे ब रेडीमेड आणखी शिवून घेतलेल्या कपड्यांमध्ये समन्वय साधण्याचं प्रयत्न सुरू केला आहे तो खूप महत्त्वाचा आहे शिंप्यांची शिलाई देणं हे प्रत्येकालाच परवडतं असं नाही शिंप्यांची शिलाई महाग असते पण हल्ली आयता कपडा घेतला आणखी शिंप्याकडून शिवून घेतला तरी साधारणतः त्याच्या किमती सारख्याच असतात त्यामुळे लोक हल्ली शिवण शिवून घेण्याकडे पण जास्त लोकांचा कल होऊ लागलेला आहे तर पारंपरिक पोशाख हे शिवून घेतलेलेच चांगले वाटतात जीन जीन्स असतात टॉप आहेत तिथं ते साधारणतः शिवलेलेच लोक म्हणजे रेडीमेडच लोक प्रिफेअर करतात लोकांना ते बरे पडतात घ्यायला त्यामुळे जीन्स टॉप हे लोक तयार घेतात तरी बाकीच्या वेगवेगळे फ्रॉक किंवा हे असतं किंवा लहान मुलांचे कपडे हे शिवून घेणंच चांगलं पडतं लोकांना आणि ते लोक शिवूनच घेण्याकडे लोकांचा जास्त कल आहे त्यामुळे आता शि शिवण शिवून घेतलेला कपडा आणि रेडीमेड कपडा ह्याच्यात फारसा फरक उरलेला नाही लोक दोन्हीकडे तितकाच लोकांचा कल आहे